नमस्कार सर हां अनमोल रेस्टोरंट ना हां सर काल मी आपल्याकडं ऑर्डर केली होती मसाला डोसा होता टोमॅटो ऑम्लेट राइस जिरा राइस एक आणि व्हेज होती तर माला त्याचे डिटेल्स पाहिजे आहे तर ते डिटेल्ससाठी मला ते तुमच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून मिळेल का जेणेकरून मला त्याचे डिटेल्ड रेट वगैरे कसे लावलेले आहेत काय ते सगळं समजू शकेल हां तर तुम्ही मला या बाबत सहकार्य करू शकाल ना हां ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद सर धन्यवाद